मी ट्रेकिंगसाठी खूप आधी हरीहरगडला गेली होती आणि ते सरळ चढा चढण म्हणजे ट्रेकिंगसाठी उत्तम पॉईंट येतो

चिप्सचे पॅकेटं पाण्याच्या बॉटल अशाच टाकलेल्या कोण जेवण बनवत आहे तर तो कचरा तसाच मला नाही आवडलं असं खूप जास्त इरिटेट झालं म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही चांगला टाईम घालवण्यासाठी जाता अशा ठिकाणी तुम्ही घाण करता मी ही किती प्युअर मान पूअर मानसिकता आहे म्हणजे एकदम ज्याने त्याने स समजून मागलं पाहिजे ना म्हणजे जर तुम्ही चिप्स खात आहे तर ते पॅकेट तुम्ही तुमच्याच पिशवीत ठेवा ना पाणी पिताय तर ती बॉटल रिकामी झाली तर ती तुम्ही तुमच्याचवळ ठेवा जाताना एखादा ठिकाणी कचरा साठवलेला असेल स्पेशली तुम्ही टाकून साठलेलं नाही तर अशा ठिकाणी तुम्ही तो कचरा टाका ना जिथे स्पेशली कचऱ्यासाठीच जागा ठेवली आहे लोकांनी घाण करून ठेवली आहे ना काही काही ठिकाणी की खूप वाईट वाटतं म्हणजे तुमच्याच देशात तुमच्याच जागेत तुम्ही घाण करता नको ना तुम्ही तुमच्या घरात तसं करता का मग तुम्ही जिथे आवडीने फिरायला जाता अशा ठिकाणी पण स्वच्छता ठेवायला शिका